पाच लाख पंधरा हजार सहा लाख पस्तीस हजार सहा लाख वीस हजार सात लाख पस्तीस हजार आठ लाख त्रेचाळीस हजार